पर्यटकांनी भेट द्यावी अशा प्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे वर्धा जिल्ह्यातील बसस्टॉप जवळ येथील मार्खेट मार्केट त्या मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त स्वस्त पण स्वस्तात स्वस्त चप्पल बूट्स सँडल कायते ज्वेलेरी वगैरे कायतर तुम्हाला सॉक्स हॅन्डग्लव्स वगैरे तुम्हाला स्वस्तात स्वस्त मिळते त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला शॉपिंगचं पण मॉल पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्वस्तात सेल्समधून मिळतात तुम्हाला जे काही घ्यायचे आहे ते पण तुम्हाला स्वस्तामध्ये मिळू शकतात खाणे खायचं काही हॉटेल वगैरे म्हणाला तर त्यांच्या पण स्वस्त आहे खूप काही असं वर्धेमध्ये आहे आम्ही जर गेलो तर हजार पंधराशेत किंवा दोन हजार यांच्यामध्ये आमची शॉपिंग पूर्णपणे होऊन जातात आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण खूश राहतो मार्केट वगैरे बजाज चौक जे आहेत त्याच्यामध्ये फळ फूड गैरे का आहे तर ते मार्केटिंग वगैरे स छान आहेत आणि त्याच्यामध्ये रस्त्यावरचे जे राहतात आपले काही खान्यापदार्थातले वगैरे शॉपिंग वगैरे ते पण छान आहे आणि एकदम स्वस्त दरामध्ये राहतात